नुकतंच मी एका रानवेड्याची शोधयात्रा हे पुस्तक वाचून संपवलं हे पुस्तक लिहिलं आहे कृष्णमेघ कुंटे यांनी आता कृष्णमेघ कुंटे हा खरं म्हणजे मुलगाच आहे साधारण पंचवीस तीस वर्षाचा मुलगा असेल आणि त्याने त्याच्या आयुष्यातल्या घटनांवर आधारित असं हे पुस्तक लिहिलं आहे मला हे पुस्तक वाचायला इतकं आवडतं की मी यापूर्वीही ते अनेक वेळा वाचलं आहे आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की आपण नव्याने ते जगतो आहे त्या पुस्तकात मांडलेले सगळे प्रसंग त्या पुस्तकात भेटणारे सगळी माणसं भेटणारे प्राणी ते सगळं आसपासचं वातावरण हे सगळं मी पुन्हा पुन्हा जगते आणि कृष्णमेघ त्याचा तो तरुण असताना तो एका परीक्षेत नापास झाला आणि त्याच वेळेला त्याला त्याचे एक गुरु भेटले की ज्यांनी त्याला सांगितलं की त्या म्हणजे ते नापास होण्याच्या त्याच्या निराशेतनं बाहेर यायचं असेल तर तू माझं अर्धं राहिलेलं काम करण्यासाठी मदुमलाईच्या जंगलात जा आणि कृष्णमेघला बहुतेक हे खूप हवंच होतं हा बदल खूप हवा होता आणून कृष्णमेघ ताबडतोब त्याने ते मान्य केलं आणि तो मदुमलाईच्या जंगलात राहायला गेला आणि त्याच्यासाठी त्याने त्याने बरीच तयारी पण केली आधी आणि मग तिथे गेल्यानंतर त्याला काय काय कुठले कुठले प्रसंग सामोरे जा सामोरे आले त्याच्यानंतर कुठले कुठले प्राणी त्यांना हळूहळू त्या प्राण्यांशी त्याची जमलेली दोस्ती आणि ते प्राणीही त्याला ओळखायला लागले हळूहळू नंतर निसर्गाच्या काय विविध विविध निसर्गातल्या गोष्टी की म्हणजे मोयार गॉर्ज नंतर घनदाट जंगलं त्या घनदाट जंगलातनं फिरणारे रानटी हत्ती आणि अचानक साम सामोरा आलेला एखादा चित्ता एखादा बिबट्या तर अशा सगळ्या गोष्टींनी हे पुस्तक इतकं सुंदर होत गेलं आहे की तुम्ही एकदा हातात घेतलं की हे पुस्तक खाली ठेवा ठेवावंसं वाटत नाही आणि ते तिथला सगळा पाऊस हा मला मी त्या पावसातच आहे असं वाटणं वाटावाला वाटायला लावतो त्याच्यानंतर तिथलं ऊन त्याच्यानंतर तिथल्या झाडांची सावली तिथे भेटणारी हरणं आणि तिथे मग तिथल्या प्राण्यांनी मारलेल्या डरकाळ्या लांबूनच त्यांना त्या डरकाळ्यांवरनं ओळखणारा कृष्णमेघ आणि तिथले हत्ती त्यांचे माहूत या सगळ्या गोष्टी मला खूप खूप जवळच्या वाटतात आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे हे पुस्तक वाचताना मला सारखं असं वाटत राहतं की हे सगळं आपल्या खूप जवळचं आहे म्हणजे आपल्या मनाच्या खूप जवळचं आहे आणि मग जसं कृष्णमेघला त्याचं नापास होणं ही एक इष्टापत्ती ठरली तसं मला एक सारखी आशा वाटते की असा एखादा दिवस आपल्या आयुष्यात जग उगवेल की जेव्हा आपण लौकिकार्थानी जरी कितीही यशस्वी अयशस्वी असलो तरी तो दिवस आपल्यासमोर असं एक वळण घेऊन येईल की ज्यामुळे आपलं त्याच्यानंतरचं आयुष्य हे खूप जगावंसं वाटणारं असेल आपल्याला हवं तसं जगावंसं वाटणारं असेल आणि असं होईल नक्कीच कधीतरी असं हे पुस्तक मला सारखं सांगत राहतं